अमरावती जिल्ह्यातील तापमान तसे बाकी ऋतूमध्ये ठीक असते पण उन्हाळ्यामध्ये अमरावती जिल्ह्यात खूप जास्त त्रास होतो विदर्भामध्ये अमरावती आणि अकोला हे दोन जिल्हे इतके तापतात इतके तापतात की पूर्ण भारतात अमरावती आणि अकोला नंबर वन नंबर टू व उष्णतेमध्ये आणि तापमानात असतात त्यामुळे येथील उन्हाळ्याच्या दिवसात लोकांच्या दैनंदिन जीवनावर खूप जास्त परिणाम होतो दुपारी बऱ्याच ठिकाणी एरिया किंवा रस्ते तुम्हाला असे दिसेल की तुम्ही जर रस्त्यावर निघाले तर तुम्हाला असं असा भास होईल की बा इथे कर्फ्यू लागलेला आहे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू झाली आहे त्यामुळे रस्ते इतके सुनसान आहे सर्व दुकाने बंद आहे म्हणजे अक्षरश एवढया उन्हामध्ये तुम्हाला रस्त्यावर साधी जनावरं किंवा कुत्रंही बसलेलं दिसणार नाही इतके रस्ते सुनसान होऊन जातात